राज्याच्या किंवा देशाच्या सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी विविध कला आणि हस्तकलांचा मोठा वाटा आहे जसं वेगवेग तऱ्हेच्या पेंटिंगच्या शैली आहेत किंवा नृत्यशैली आहेत किंवा मूर्तिकला आहे किंवा नाट्यकला आहे किंवा गानकला आहे ह्या ज्या आपल्या सांस्कृतिक ठेवा आहे त्याचं योग्यतऱ्हेने संवर्धन जतन केलं आणि त्याचा जर अभ्यास केला तर आपल्याला आपल्या संस्कृतीची आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढीला ओळख होईल